इतक्यातच मी एक म्हण ऐकली अन ती म्हण म्हणजे अशी की लोकांना सांगा ब्रह्मज्ञान आणि स्वतः नागडे पाषाण तर सरळ सरळ ह्या म्हणीचा असा अर्थ आहे की लोक दुसऱ्यांना खूप जास्त ज्ञानाची गोष्ट सांगतात की आपल्याला खूप चांगले काम केले पाहिजेत वगैरे वगैरे आणि जर स्वतः आपण त्यांच्याकडे बघितलं तर त्यांची कामं म्हणजे खूपच तर खरं म्हटलं तर ती सल्ल्याची गरज त्यांनाच असते की त्यांनी हे चांगलं कामं करायला पाहिजेत आणि जे आपण आता म्हणतो की लोक इतरांना सल्ले वगैरे देतात तर सल्ले वगैरे दिल्याच्याऐवजी जर लोकांनी मदतीचा हात वाढवला किंवा जर काहीआर्थिक वगैरे किंवा सामाजिक श्रम जर लावला एका दुसऱ्याच्या मागे तर चांगलं राहील कारण की तसं म्हणणारे लोक तर खूप असतात पण चक्क करणारे लोक खूप कमी असतात तर अशा प्रकारे ही एक म्हण आहे जर दुसरी म्हणबद्दल म्हटलं मी तर ती अशी आहे की इकडे आड तिकडे विहीर म्हणजे एक अशी परिस्थिती ज्या परिस्थितीमध्ये माणूस मुलगा किंवा कोणीही म्हणजे दोन्ही तरफचा जो आपण रस्ता म्हणतो तो खूप म्हणजे अशी कठीण परिस्थितीत येतो की कुठेही जायचा जो रस्ता आहे तो बंद झालेला असतो आणि सहजासहजी तर म्हणजे एक कठीण परिस्थिती ज्या परिस्थितीतून निघायला खूप कष्ट लागते किंवा परिश्रम लागते नाहीे तर एक अशी परिस्थिती ज्यात एक माणूस पूर्णपणे फसला तर असं म्हणू शकतो आणि स्वतःच्याच पायावर कुल्हाडी मारणे ही एक म्हण आहे खूप जास्त गाजलेली आता खूप जास्त मूव्हीजमधे सुद्धा यूज होते सिरीयल्स वगैरेमधे तर ही अशी म्हण आहे की म्हणजे दुसऱ्यांसाठी बुरं करायला गेलं तर स्वतःसाठीच गड्डा खोदूनणं म्हणजेच स्वतःचच बुरं केल्या जाते तर आपलं कधीही दुसऱ्यांचं वाईट सोचायला नाही पाहिजेत नाहीतर कधीकधी परिस्थिती आपल्याकडनं नसते तर आपण त्या स्वतःच आपल्या सोबतच वाईट होऊन जाईल आपणच स्वतः त्या गड्ड्यात पडू शकतो तर अशा प्रकारच्या काही म्हण आहेत